एक लाख दोन हजार शंभर तीन लाख पाच हजार दोनशे सहा लाख चार हजार पाचशे नऊ लाख नऊ लाख दहा हजार दोनशे तीन लाख चार हजार पाचशे